आरोग्यसेवा क्षेत्रातील भ्रष्टाचार हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या क्षेत्रात विविध प्रकारच्या अनियमितता आणि भ्रष्ट आचरण घडत असतात त्यामध्ये नको त्या चाचण्या सांगणे औषधांच्या किमती फसवणूक रुग्णालयातील सेवांसाठी अवास्तव शुल्क आकारणे तसेच औषधं पुरवठा उपकरणे खरेदी भ्रष्ट व्यवहार होणे यासाठी गो अनेक गोष्टींचा समवेश असतो अनेक रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना या भ्रष्टाचारांच्या बळी व्हावे लागते मी वैयक्तिकरित्या याला बळी पडलो नाही परंतु या समस्येमध्ये जागरूक आहे तुमच्या अनुभवाबद्दल बोलन्याच असल्यास बोलायची असल्यास तुम्ही इथे सांगू शकता किंवा योग्य त्या तक्रारी नोंदवण्याचा मार्ग शोधू शकता तुम्हाला आरोग्यसेवा क्षेत्रातील कोणत्या विशिष्ट प्रकारच्या भ्रष्टाचाराबद्दल हवी ह्या माहिती हवी असेल तर जरूर ती वेबसाईटवर त्या ठिकाणी मिळत असते धन्यवाद